नमस्कार सर मी ऋतुराज बोलतो आहे मी दोन दिवसांपूर्वी आपल्याकडून एच पीचा लॅपटॉप ऑर्डर केलेला तो अद्याप आलेला नाही माझा ऑर्डर आय डी आहे पाच तीन चार दोन वेबसाईटला दोन दिवसात मिळेल अशी दाखवत आहे पण दोन दिवस होऊन गेले तरी पण मला अजून डाटा मिळालेला नाही तर या संदर्भात मला काय करता येईल माझे काम या ऑर्डरमुळे थांबलेलं आहे तरी लवकरात लवकर मला हा लॅपटॉप मिळावा ही विनंती धन्यवाद